प्रवास करण्यासाठी सर्वात छान ऑप्शन जे आहे ते आहे ट्रेन कारण की मला ट्रेननी नेहमी प्रवास करायला आवडते ट्रेन जी आहे हे इतर साधनांपेक्षा खूप चांगली आणि कम्फर्टेबल वाटते मला कारण की ट्रेनमध्ये बसण्यासाठी जे सीट्स असतात जे बर्थ असतात ते खूप चांगले असतात सुटेबल असतात ते लोअर सीट असतात मिडल बर्थ अप्पर बर्थ लोअर बर्थ अशाप्रकारचे असतात आपल्याला बसता पण येते आणि आपल्याला जर आरामात झोपायचं असेल तर आपल्याला ते झोपतासुद्धा येते आणि रेल्वेचं जे इंजिन आहे तर इंजिनसुद्धा हे चांगल्या चांगलं असते कारण की इंजिनचा आपल्याला ए सी डब्यांमध्ये आवाज येत नाही पण तेच इंजिनचा स्लीपर डब्यांमधे आवाज येतो बऱ्याच प्रमाणामध्ये इंजिन ज्या आहेत ते जास्त वेगाने आणि स्पीडने जाते आवाज ए सी डब्यांमध्ये अजिबात आवाज येत नाही परंतु स्लीपर डब्यांमध्ये बराच आवाज येतो आहे चाके जी आहेत रेल रेल्वेला रेलगाडीला बऱ्याच प्रमाणामध्ये चाके असतात आणि वेगवेगळे ट्रॅक असतात ट्रॅक चेंज होतात त्याचे कारण की रूट ज्या रूडला गाडी जायची असते तर ते ट्रॅक त्यांना चेंज करावे लागत आहेत तर एकंदरीत जे आहे ट्रेनने प्रवास करणं हे अतिशय उत्तम आणि सोयीचं असते आणि हा जो प्रवास आहे हा अतिशय अप्रतिम दर्जाचा होतो ए सी क्लास असेल तुमचा ए सीमध्ये जर तुमचं बर्थ असेल सीट कन्फर्म असेल तर ए सीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही मी जास्तीत जास्त मी थ्री टायर किंवा सेकंड टायर जे आहे ए सी कोच त्यामध्येच मी प्रवास करायला मी पसंत करते आणि ट्रेननेच प्रवास करायला पसंत करते